सकाळी जेव्हा मी योगाभ्यास करायसाठी उठायचो तेव्हा मला योगाबद्दल काहीच माहिती नव्हतं योगा कसे करायचे हे पण मला माहिती नव्हते पण मी इतर मुलांकून ते शिकून घेतले त्याच्या स्टेप खूप अवघड आहे आणि कठीण आहे तो कालांतराने माझ्या अभ्यास केल्यामुळे माझा योगाभ्यास हा विकसित होत चालला आहे आणि आता मी योगाभ्यास चांगल्या प्रकारे करत आहो